डान्स हा मला पहिल्यापासून खूप आवडतो त्यामधे मलाही करिअर करायचं होतं पण काहीतरी अडचणी येतात आणि मुलींना त्यासाठी थांबावं लागतं पण मला असं वाटतं की आता वेळ काही गेलेला नाहीये मला आता एक संधी मिळालेली मला डान्स खूप आवडतो आणि त्यामध्ये असं काही नाही की हा प्रकार किंवा तो जो नवीन लेटेस्ट सॉन्ग येतात आणि त्यावरती ते जेवढे आपल्याला आवडतात त्यामधे जिथे संधी मिळाली मी तिथे डान्स करत असते तर त्यामध्ये मला बॉलिवूड ष्टाईल खूप आवडते त्यामधे गरबा वगैरे आणि गरबाही मी नऊ नऊ दिवस नवरात्रीमधे खेळत असते तर त्यामधे मला वेगवेगळ्या प्रकारच्या श्टेप वगैरे आणि शिकायलाही मिळतात आणि मला करायलाही आवडतात त्यामध्ये मला डान्स क्लासमध्ये जाणं झुंबा डान्समधे वेगवेगळ्या प प्रकारच्या अॅक्टिविटीज करने डान्स सेट करणे आणि त्याबद्दल म्हणजे बॉलिवूड ष्टाईलमधे नवीन जे गाणे लेटेस आलेले आहे त्यावरतीही मला डान्स करायला खूप आवडतं डान्स म्हणजेच एक असं हे की शरीरामधला सगळाही जो आपला आळस आहे तोही चालल्या जातो आणि एक माईंड फ्रेश होऊन जातो आणि त्या मा माईंड फ्रेश झाल्यानंतर माणसाला जेवढा आनंद होतो ते कोणत्याच वस्तूनं होत नसतो त्यामध्ये डान्स खूप चांगला आहे आणि डान्स हा सर्वांनीच केला पाहिजे तो आरोग्यासाठीही चांगला आहे आपल्या आणि आरोग्यदायक आहे डान्स हा मला खूप आवडतो बॉलिवूड ष्टाईल